मराठी भाषेबद्दल सांगायचे झाल्यास तर ती उत्तम प्रकारे बोलता येते तसेच ती शिकायला पण सोपी आहे आणि वाचायला पण सोपी आहे आणि ती संस्कारी भाषा आहे थोडक्यात सांगायचे झाले तर मी विदर्भाचा असल्यामुळे मला ती लहानपणापासूनच ती माझ्या अंगी रुजून आहे त्यामुळे थोडी वऱ्हाडी शब्दाचा पण त्यामध्ये वापर होतो म्हणजे ती समजायला अधिक सोपी जाते त्यामुळे मराठी भाषा ही खूप सोपी आहे